मी कधी सायबर फसवणीमध्येचा बळी ठरलो नाही पण मी प्रिकॉशन घेतो की जो आहे कोणता कॉल येतो राँग नंबरवरून किंवा कोणत्याही व्हॉट्सअपला रॉन्ग मेसेज येतात तर त्यांना तिथल्यातिथे ब्लॉक करण्याचे काम मी करतो त्यामुळे मला कोणतीही सायबर फसवणूक झालेली नाही तसेच राँग मेसेज येतात बँकेचे फ्रॉड मेसेज येतात ते सुद्धा मी इग्नॉर करतो किंवा त्या नंबरला ब्लॉक करून टाकतो